हा बोला हॅलो मी मातोश्री रेस्टॉरंटचा मालक बोलतो बोला काय म्हणता हं आमच्या हेच्या म्हणजे कोणता रस्ता तिथून इथं खाण्यासाठी पूर्ण स्वयंपाक तयार असतो इथे नाहीतर मग तुम्ही वेळेवरच जर आले आणि तरच तुम्हाला ते मिळू शकेल तुम्ही अत्यंत आदराचा

आमचा टायमिंग नऊपर्यंत असतो त्याच्यामध्ये मला राहण्यासाठी रूम व जीपची व्यवस्था असते त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वेळ झाल्यास आम्ही तुम्हाला म्हणजे परवानगी देणार नाही त्यामुळे तुम्हाला अतिशय व्यवस्थित हे करावं लागेल तुमचं आधार कार्ड हे ते सर्व तुम्ही घेऊन यावं लागेल त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही रात्रीला नऊ ते दहापर्यंत हा आमचा बंद होण्याचा टायमिंग आहे बोला बोला आम्ही सध्या सध्या रेस्टॉरंटमध्येच आहे आम्ही परंतु तुम्ही आम्हाला आधी फोन केला तुमच्या फोनवर कोणत्याही प्रकारची बुकिंग केली जाणार नाही याची आपण दक्षता घेण्यात यावी हा स्वतः आल्या तरच पुढच्या प्रक्रियाला तुम्हाला सुरुवात होईल